हॅलो हां बोला मॅळम हां हां बोला बोला बोला हो चालेल कोणता लागला आहे ओके चालेल ना केव्हा जायचं आहे अच्छा अच्छा हा तुम्हाला कोणता हिरो आवडते हां आणि शाहीद कपूर पण छान आहे आणखी तो एक विवाह मूवी पण आहे ना त्याच्यात पण ते पण रिलीज झाली तर तेव्हा नाही तर ते जर रिलीज झाली तर आपण ते पण बघू शकतो नाही तर ठीक आहे ना मग केव्हा जायचं आपण तिकडे चाट चाटपुरी खाऊ पाणीपुरी खाऊ हां हां ओके चलायचं असेल तर जाऊ मग आणकी मग कोणती ती आणखी कोणती मूवी रिलज झाली तिथे एकच झाली की आणखी कोणती झाली त्याच्या त्यामध्ये कोणता हिरो आहे त्याच्यात पण सलमान खानच हाय का अच्छा हो आपला आवडता हिरो आहे सलमान खान ठीक आहे मग चालेल ना बरं बरं मग कधीचा प्लॅन बनवायचा आपण ओके उद्या चालेल का मग गेलं तर आणि तिथे पण आपण चाट खाऊ आणि तिथे पॉपकॉर्नसुद्धा आहे तुम्हाला किती वाजता म्हणजे टाईम राहील त्यावेळेस आपण जाऊ सहा ते नऊ ओके ठीक आहे मग हां हां ठीक आहे ठेवते मग हो हो ठीक हो हो हो हो हो ठीक हा